महिलांना आव्हान द्यासाठी महिलांना रोजचं आव्हान द्यावंच लागते म्हणा की असं नाही द्यावं नाई लागत महिला ह्या सुरक्षित आहे पण असुरक्षित पण आहे त्यांना सगळ्या गोष्टी घेऊन चालावं लागत आहे त्यांना घरचंही पाहावं लागते त्यांना सगळ्या म्हणजे सगळ्यांना तोंड देऊन सामोर जावं लागते की बाहेरही जावं लागते त्यांना असं म्हणजे रेल्वेने जावं लागते कोणाला बसनी जावं लागते त्याची कोणाला म्हणजे असं असं हे नाही की म्हणजे चांगलं आहे बा महिला तर सुरक्षित म्हणून आहेच नाही घरी घरी आहे पण बाहेर म्हणून नाहीच आहे कोणी धक्के मारते तर कोणी काहीही करते स्त्रिया ह्या त्यांना आव्हान देऊ शकते स्त्रियांना स्त्रिया अशा मग हे नाही आहे कमजोर नाहीआहे म्हणा पण सगळ्या गोष्टी त्या हे करू शकते की आम्ही पण करू शकतो बा आम्ही सगळं म्हणजे शिक्षणही करू शकतो आम्ही स सगळ्या म्हणजे असं नाही की आम्ही शिकवू नाही शकत बा का आम्ही बाहेर नाही जाऊ शकत आम्ही बाहेर पण जाऊ शकतो आम्ही घरचं पण पाहू शकतो आम्ही असं जे लो लोकांची वृत्ती अशी बेकार असते की नाही ही बाई बाहेर जाते असं आहे तसं आहेत पण तशा गोष्टीमध्ये बायांचं हे नाही राहत बाया अशा सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि चांगल्या राहिल्या पाहिजे म्हणजे माणसांनी असं हे नाही केलं पाहिजे की वाटलं नाही पाहिजे त्या बाईला की नाही मी सुरक्षित नाही आहे मी असुरक्षित आहे सुरक्षित झाल्या पाहिजे बायांनी तोंड दिलं पाहिजे